हॅलो हा बोल चल ना कुठं चलते

आमचे ते कोणासोबत बरं ना चल ना कशाने कशाने चालतं मुफ्त गे न कशाला आपण एस टीनं जाऊ ना अर्धं तिकीटच तर आहे आता तेच तर म्हणते ना जेवणाचं मग बरं कितीला जायच मग सकाळी दहा अकरा वाजता हा होतीन वापस नाही माझ्या बहिणीला विचारतो मग सांगतो ती ती पण विचारतो बरं विचारतो मग अजून कोण कोण आहे हो जाऊ ना अंबा देवीच्या मंदिरात पण जायचं बरं हॅलो बरं बरं ठीक आहे